हो मला ग्राहकाकडून खूप चांगले अभिप्राय मिळाले आहेत ते म्हणतात की तुम्ही खूप छान शिवण करता आणि मला तुमच्या हातची फिटनेस वगैरे खूप आवडते तुम्ही खूप फिटिंगचे कपडे शिवतात आणि आम्हाला खूप चांगले वाटते तुमचे कपडे घातल्याचानंतर फिटिंग वगैरे बरोबर येते आम्हाला आणि मी हस्तकला ही कापडावर करते आणि खूप लोकांना मी भेटही दिली आहे आणि त्या लोकांना ती भेट खूप आवडते म्हणून मी अनेक प्रकारचे कपडे हस्तकला करून जण्यांनी लोकांना भेटही दिले आहेत आणि लोक माझ्या कौशल्याबद्दलही करतात आणि खूप स्तुतीही करतात त्याचा मलाही खूप चांगलं वाटते आणि त्यांना आवडत असेल म्हणून तेही लोक मला खूप कौशल्याबद्दल करतात